हॅलो नमस्कार मी आत्ता तुमच्या हॉटेलमधून चार जणांसाठी जेवण ऑर्डर केलं होतं पाच मिनिटापूर्वी फक्त तिथे ऑप्शन्स मला कॅश ऑन डिलिव्हरी सोडून बाकी सगळे ऑप्शन्स दिसत होते पेमेंट ऑनलाईन पेमेंट कार्ड पेमेंट ऑर क्यू आर कोड वगैरे आज सगळ्याचं ऑप्शन्स होतं पण तिथे कॅश ऑन डिलेवरी ऑप्शन्स नाही आहे तो काय इश्यू आहे मला जरा सांगू शकाल का आणि त्या पण जर कॅश ऑन डिलिव्हरी ऑप्शन नसेल तर प्लीज जरा माझी ऑर्डर कॅन्सल करा कारण मी आता फक्त कॅश ऑन डिलिव्हरी करू शकते मी बाकीचे पेमेंट्स कॅ ऑनलाईन ऑर क्रेडिट कार्डने पेमेंट मी नाही आत्ता करू शकत आहे मी घरी आहे सो मला फक्त कॅश ऑन डिलेव्हरीच पेमेंट करता येईल त्यामुळे माझी ऑर्डर तेवढी कॅन्सल करायची आहे आणि ॲक्च्युली तुमचं रेस्टॉरंट आहे माझं सगळ्यात फेवरेट रेस्टॉरंट आहे मी सांगलीमधून कुठेही कुठेही जरी असले तरी तुमच्याच हॉटेलमधून मी फूड ऑर्डर करते किंवा इवन मी डायरेक्ट डायनिंग करते पण ॲक्च्युली मी आज थोडीशी डिसअपॉईंटमेंट झाला आहे डिसपॉईंट झाले की कॅश ऑन डिलेवरी नाही आहे मला तुमच्या हॉटेलमधून ऑर्डर करायचं पण कॅश ऑन डिलेवरी ऑप्शन नाही आहे सो माझी एक रिक्वेस्ट होती की फक्त जरा तुम्ही तुमच्या हॉटेलवरती सांगली एरियासाठी जर कॅश ऑन डिलेवरी ऑप्शन ॲड करू शकत असाल तर खूप चांगलं होईल कारण मला तर तुमच्या हॉटेलमधून ऑर्डर करायला खूप आवडतं तर त्यासाठी माझी रिक्वेस्ट होती की तेवढं कॅश ऑन डिलेवरीचं ऑप्शन तुम्ही झोमॅटोवरती ॲड करू शकाल का तेवढंच सांगायचं होत थँक्यू